पाच नावं म्हटलं तर हिमालयातलीच काचनगंगा आहे हिमालयातली दोन तीन शिखरं आहे एव्हरेस्ट शिखर आहे काचनगंगा आहे इकडं सह्याद्रीचं शिखर आहे बालाघाट आहे पलक्कडचा दक्षिणेचा पलक्कडचा घाट आहे आणि शिवाय मध्यपूर्वेमध्ये पण जे पश्चिम दिशांनी जे घाट आहेत पश्चिम घाट म्हणता येईल आपण आणि पूर्वेचे घाट असे पाच घाट आपल्याला बघता येईल त्याच्यामध्ये मलायगिरीचा पण घाट येतो